माझं नाव श्रद्धा सांगोले आहे मी नागपूरला राहते माझ्या घरी माझे आई माझे आणि आजी पण राहते माझे वडील मी चौदा वर्षाची असतानाच वारले होते माझ्या दोन बहीणसुद्धा आहे माझे एक बहीण नर्स आहे माझी दुसरी बहीण इंजीनियर आहे आणि मी मेकॅनिक आहे मी दोन वर्षाचा एम एस आर टी सीमध्ये इंटर्नशिपसुद्धा केला आहे मला त्याचा भरपूर नॉलेज आहे मी तिथं इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये वर्क केलं आहे माझं ग्रॅज्युशनसुद्धा झालेलं आहे मला समोर आता मास्टर पण करायचं आहे मी मास्टर फॉ मी मास्टर फॉरेन लँग्वेजमध्ये करणार आहे मी याच्यासाठी पुढच्या महिन्याला ॲडमिशन पण करणार आहे माझं स्वप्न आहे की मी फॉरेन जावं म्हणून मी हा कोर्स करत आहे